हां हॅलो अशोक ड्रायव्हर ना हां मी आत्ता कॅब बुक केली होती तुमचा मेसेज बघितला मी मोबाईलवर

हां हां तुम्ही म्हणताय पांढऱ्या बिल्डिंगपाशी आलो आहोत तित तिथे तिथे आला आहात असं म्हणतात पण मी हे काय मी माझ्या घराच्या बाहेरच आहे गेटच्या मला दिसत नाही आहात तुम्ही तुम्ही कुठे नक्की म्हणताय खरंच पांढऱ्या बिल्डिंग कारण इथे आणखी एक ऑफ वाईट बिल्डिंग सुद्धा आहे तुम्ही तुम तिकडे एखाद्या माणसाला विचारून जरा बघता का की पांढरी बिल्डिंग कुठे आहे नाही तर तुम्ही थांबाल हां हां बरं पडेल ते जरा विचारून बघा ना काय म्हणतात आम्ही पण कारण बाहेर येऊन थांबलेलो आहोत दिसत नाही आहे म्हणून मी विचारलं तुम्हाला फोन करून बघावा म्हटलं तुम्हाला आणखी तिथे प्रगती आर्ट्स वगैरे दिसतं आहे का अच्छा अच्छा पोलिस स्टेशन म्हणताय का अलंकार पोलिस स्टेशन बरं अलंकार पोलीस स्टेशन म्हणता तुम्ही तुम्ही एक अच्छा मला आत्ता उलगडा होतो आहे तुम्ही आमच्या सोसायटीच्या मागच्या गेटला उभे आहात अलंकार पोलिस चौकी म्हणजे हां तर तुम्ही एक काम करा हां तिथून दोन दोनच मिनटं तुम्हाला चालवायला लागेल गाडी लगेच आम्ही सगळे बाहेरच थांबलो आहे तुम्हाला जास् नाही नाही नाही नाही वेट करायला लागणार तुम्हाला हे बघा हां हे बघा ऐकून घ्या तुम्ही तिथून एक तर यु टन मारा मग सरळ आलात की तिकडे दिशादर्शक बाण असेलच हां आमच्या सोसायटीचा दिशादर्शक बाण असेल तिथे डावीकडे या आणि मग तिथेच आम्ही उभ्या असं आहोच आहोत आम्ही दिसू तुम्हाला